मुलांना मराठी भाषा शिकवणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं कारण मराठी ही भाषा ही खरंच संस्काराचा एक ठेवा आहे आणि या मराठी भाषेचं वर्णन याचं कौतुक खुद्द ज्ञानेश्वरांनीसुद्धा त्यांच्या ओव्यांमध्ये केलेलं आहे आणि अशी रसाळ मधाळ अशी ही मराठी भाषा ही नक्कीच आपल्या सगळ्यांना हवीहवीशी वाटते कारण फार ऐतिहासिक परंपरा जपणारी ही मराठी भाषा आहे त्यामुळं ती मुलाना शिकवणं आणि त्यातून संस्कृती टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं